आम्ही शेती करतो आम्ही लहान कास्तकारावं आम्ही म्हणजे मजुरीमध्येच आम्ही थोडीशी शेती आहे आमची तर शेती करता जर आम्हाला म्हणजे मदत लागायचे असली तर आमी म्हणजे ते व्याजाचेच पैसे घेतो आणि त्या कृषीकेंद्रवाल्याकडं जाऊन त्याची म्हणजे मग खत आहे औषधी आहे जो पंप आहे ते मागून पैसा म्हणजे पैसे मागून किंवा खते मागून आम्ही आपल्या शेतामध्ये टाकतो आणि जर कोणती बिमारी आली म्हणजे आपत्ती आली धानावर तर मग आमी त्या कृषीवाल्याकडून औषध आणून म्हणजे पंपानी मारतो आम्ही म्हणजे लहान लोकं आम आपण स्वतःच करतो मोठे लोकं राहिले ते मजुरीनं मजूर करतात आणि मारतात तर कृषीवाल्याची आम्ही मदत घेतो